भारतातील वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रमुख बस रेल्वे लोह रेल्वे लोहमार्ग जलमार्गासाठी जहाज आणि हवेती हवामार्गासाठी विमान यांचा प्रामुख्याने वापर केला जातो लोक राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी श शक्यतो लो लोहमार्ग म्हणजे रेल्वेचा वापर केला जातो त्यामुळे ते अधिक सोयीस्कर आणि कमी वेळामध्ये होते तसेच व्य खूप सारे दुसऱ्या देशातून आयात निया निर्यात करण्यासाठी जलमार्ग हा खूप सोयीस्कर मार्ग आहे त्यामधून जहाज वापर मोठ्या मोठ्या जहाजचा वापर करून खूप सारे आयात निर्यात केली जाते तसेच लोहमार्ग सुद्धा आयात निर्यातीसाठी खूप सोयीस्कर आणि सोयीचा आहे तर तसेच जिल्ह्यात तालुक्यात फिरण्यासाठी रस्त्यात रस्त्यात मार्ग हा खूप उपयोगी पडतो त्यासाठी स राज्याच्या राज्यमंडळाकडून बसच्या सुविधा उपलब्ध आहेत त्यामधून लोक खूप सार कमी वेळामध्ये दुसऱ्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाऊ शकतात तसेच खाजगी वाहतूक सेवा खाजगी वाहतुकीने सुद्धा प्रवास केला जाऊ श केला जातो तस् भारतामध्ये सध्या कोकणामध्ये रस्ते खूप खराब झाले आहे त्याच्यामुळे जा वाहतुकी करताना खूप सारे अडथळे निर्माण होत आहेत